हा सर मी रेल्वे स्टेशनवर उभा आहे तुमचीच वाट बघत आहे हाव सर व्यंकटेश तरी सर थोडा प्रयत्न करा नं लवकर यायचा

हं हं आणि सर अजून अजून एक मिनटं मी मला तुम्ही बोलू शकता का हा तर मला एक जण आहेत आमच्या ओळखीचे ते मला स्टेबद्दल विचारत होते तर मला ते आयडिया घ्यायचं होतं तुमच्याकडनं म्हणजे मी तसं त्यांना फॉरवर्ड करून देतो नाही तर मला ते विचारायचं होतं आता माझा प्रत्येक म्हणजे प्रत्येक एरिया किंवा सिटीमध्ये आपण बघू दोन ते तीन दिवसाचा स्टे राहील आहे दर्शन म्हणून नाही आमचं काय म्हणतात त्याला इव्हेंट सुरू आहे आमचं तर आम्हाला प्रत्येक सिट सिटीमध्ये जाऊन इव्हेंट ॲडव्हर्टाइजमेंट करावी लागते तर एक दिवस आमचा एक दिवस आमचा फ्री राहणार आहे त्या एक दिवसातले आमचे दहाबारा तास फ्री राहतील तर त्या दृष्टीने आम्ही विचार करतो आहे तर बा आमचं जर का तुम्ही स्टे करून देत असाल तर मग मी त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत जाणं अव्हॉइड करेल दुसरीकडे राहील हं हं हं हाव आता तर सध्या म्हणजे काही सामान घेऊन जायचं आहे मला

हं ते आउटर नाही आहे नं हं जास्त तेच हं हं हो बर्डी तसं ऐकलंय मी बर्डीमध्ये शॉपिंग होते म्हणून हाव का हां हां तर त्याचा मी तोच आयडिया घेऊन घेतो की माझ्यासोबत किती लोक येतील म्हणून मी तुम्हाला तेच आयडिया घ्यासाठी विचारलं म्हणजे मला तिकडे इन्फॉर्म करता येईल आणि एका एका एका इथे आपल्याला म्हणजे डॉरमेटरी भेटू शकते का रूम मिळण्यापेक्षा हां ते तर आलंच हा ते आहे त्याच्यासाठीच आणि काय आहे डॉरमेटरीचं म्हणजे ट्वेल्व्ह अवर की ट्वेंटी फोर चोवीस तास ओके ओके हं हं ठीक आहे नं हो हो हो या मी आता आता आपण जाऊ तर जाता जाता काही चेक करून घेऊ काही ठीक ठीक आहे हं म्हणजे तिकडे सामान वगैरे ठेवता आलं पाहिजे मला हो या या तुम्ही वाट बघतो आहे मी फ्रंट गेटला नाही आहे मी मागच्या गेटला आहे ठीक आहे हं हं तिकडे या मागे या मागे हो हं या